हॅलो मी मल्लिक अ्जून करसगी बोलतोय मॅडम मला थोडीशी पी एम के व्ही वाय बद्दल माझा अर्ज सादर केला करून खूप दिवस झालेला आहे त्याविषयी आता नेमकं प्रशिक्षण कधी सु सुरू होनार याबाबत माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे परंतु आपल्याकडनं कोणतीही अपडेट मला मिळालेले नाही तरी मॅडम माझी विनंती आहे मी माझा मूल्यांकन आय डी आपणास सांगतो आणि माझे बँक खात्याचे शेवटचे चार अक्षर पण मी तुम्हाला सांगतो कृपया तुम्ही माझ्या अर्जाची काय आजची स्थिती आ त्याबद्दल मला कळू शकता का मॅडम माझा मूल्यांकन आय डी आहे सहा शून्य शून्य तीन चार चार पाच सहा आठ नऊ शून्य शून्य आठ सात सहा आणि बँक खातेचा शेवटचा चार अंक आहेत तीन सात नऊ शून्य कृपया माझ्या अर्जाच्या आजची स्थिती मला लवकरात लवकर कळवून उपकृत करावे ही नम्र विनंती धन्यवाद